हां मॅम बोला ना हां हां हां हां

हां मॅम मी डीलरच आहे व्हेजिटेबल डिल्लर म्हणून आहे माझी पोस्टिंग म्हणजे मी ते कामच ते करतो इकडचं ट्रान्सपोर्टचं जितके बी फार्मर असतात त्यांच्यापासून सर्व जे सामान घेतो जे घेतो आणि दुसरीकडे विकतो हां हां नाही नाही मॅम तसं नाही आमचं माहिती का तिकडचा जो एरि म्हणजे मी आता हे म्हणजे माझी जी माणसं राहतात म्हणजे मी तर तुमच्यापर्यंत नाही येऊ शकणार ना तर प्रतिकडे माझं जाणं इम्पॉसिबल आहे माझी जी माणसं आहेत ती मी तुम तुमच्या इकडे पाठवू तुमच्यापासून जे सामान आहे ते आमची ट्रॉली असतात त्यामध्ये तुमचं सामान आम्ही लोड करून देऊ आणि तुम्हाला तुमचं पेमेंट तेव्हाच्या तेव्हा ऑनकॅश आम्ही देणार

ते मॅम आम्ही तुम्हाला सर्व सांगू ना म्हणजे तुमच्याकडे किती शेती किती आहे

हां हां बरोबर आहे हे बघा मॅम एक आमची सकाळला एक गाडी एक आमची सकाळला जी गाडी जाते ती आमची जाते मॉर्निंग चार वाजता जे चार वाजता एक चार वाजता जाते आणि एक सात वाजता दोनच गाड्या असतात आमच्या तुमचं जे मॉर्निंग आं

ठीक आहे मॅम जसं तुमचं किती क्विंटल होऊ शकते म्हणजे असं किती किलो वगैरे अच्छा अच्छा

हो हो मॅम आम्ही तुम्हाला सर्व्हिस तर चांगलीच देऊ त्याचं काही इतकं हे नाही आम्ही सर्व्हिस चांगलीच देणार आमचे जितके पण कस्टमर आहे आम्ही त्यांच्यासोबत चांगलंच राहतो तर ठीक आहे मॅम आपलं रेटिंगबद्दल तुम्ही बोला ना तुमचा काय भाव होता म्हणजे काय भावमध्ये तुमा तुमची डिमांड आहे की या भावमध्ये आपलं सामान गेलं पाहिजे बा

ठीक आहे मॅम आमची गाडी मग उद्यालाच येणार तिकडून येतच आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं सामान लोड करून द्या

हाव हो ठीक आहे नं मग आपण आल्यानंतर मी तिकडे जेव्हा पण माझी चक्कर होणार तेव्हा आपण भेटून सर्व रेटिंग वगैरे फिक्स करून घेऊ ठीक आहे हाव हो मॅम ठीक आहे